मी बनवत असलेली रेसिपी जर चांगली झाली नाही तर माझी तर चिडचिड तर होईलच पण मला सुचणार नाहीे की मी त्याचं काय करू म्हणून मी ती रेसिपी पुन पुन्हा ती तीच रेसिपी अन्न वाया जाईन जाऊ नये म्हणून त्याचीच परत तशी वेगळी टेस्ट येईल अशी करून म्हणजे त्याची टेस्ट बदलाव किंवा बदलण्यासाठी किंवा टेस्ट आपल्याला आवडेल ह्यासाठी मी पुन्हा त्याला म्हणजे पुन्हा ती बनवेल पण अन्न वेस्ट जाऊ दिललं नाही आणि त्याची टेस्ट चांगलीही येईलच अन्न तर वाया जाईल नाही आणि खाण्यात पण टेस्ट येईल अशाप्रकारे त्या अन्नाचा मी वापर करेल आणि ती पदार्थ फेकण्यात जाऊ देणार नाही